भारतामध्ये पूर्वीपासून कुटुंबव्यवस्था ही पुरुषप्रधान राहिलेली आहे पूर्वी पुरुषांनी बाहेर कामे करायची आणि स्त्रीनी घरातील कामे करून घरातील मुलाबाळांकडे आणि कुटुंबातील इतर वरिष्ठ सदस्यांकडे लक्ष द्यायचे अशा पद्धतीने कुटुंबपद्धती चालायची कुटुंबपद्धतीमधे सामान्य घटकातील पुरुष हे बाहेर कामं करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे पण जसंजसं आधुनिकतेकडे आपण वळायला लागलो तसंतसं स्त्रियांच्या शिक्षणामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये एक समानता निर्माण झालेली आहे आणि जेवढे कामं पुरुष करू शकतो तितकेच कामं एक स्त्रीसुद्धा करू शकते म्हणून कुटुंबाचा समतोल राखण्यासाठी कुटुंबातील मुख्य पुरुष आणि स्त्री यांनी आपसात कामे वाटून घेतली पाहिजे की जेणेकरून कुटुंबाचा आर्थिक समतोल हा व्यवस्थितरित्या म्हंजे आपल्याला मेंटेन करता येईल आणि त्यातल्या त्यात कुटुंबातील इतर सदस्यांनासुद्धा अभ्यासाची तयारी किंवा सामाजिक याच्याविषयी जाणीव निर्माण होईल